हॅलो हॅलो मनोज मी शुष्मा बोलत आहे हो दसरा आहे ना आता गोंदियामध्ये तर त्याची तयारी करायची आहे म्हणून कॉल केली मी हो कुटुंबाला घेऊन येणार आणि ते जे आपले जुने मित्र आहेत मित्रमैत्रिणी त्यांना पण घेऊन येते सर्वांना

म्हणजे खूप मोठा आहे का मैदान आणि हो त हां किती लोकं येतील असे किती मोठं आहे हो का हो पाणीपुरीच्या पण स्टॉल ठेवशील हां

हां हो हो मस्त मज्जा करू आणि हो हो हो घ्यायला येशील हां हो हो ठीक आहे